मला पेटी तबला किंवा ढोलकी दिमडी अशा वाद्यासोबत गायला खूप आवडतं कारण या वाद्य म्हणजे असं आहे की गात असताना स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचे वाद्य हे कानाला आपल्या ऐकू येत असताना ते वाद्य जेव्हा असं त्या पद्धतीनं त्या तालावरती त्या सुरामध्ये जेव्हा वाजत असेल त्यावेळेस आपण गायलासुद्धा गाण्यालासुद्धा आपल्याला स्फूर्ती येते आणि त्या पद्धतीचं आपलं गायन होत असतं आणि म्हणूनच मला पेटी तबला ढोलकी दिमडी अशा वाद्याची खूप आवड आहे आणि याच्यावरती गायला मला खूप आवडतं